हो घरात बसून मी खूप खेळ खेळतो जसं की कॅरम ज्याच्याने कॅरम खेळल्याने आपल्याला एक फायदा होतो ज्याच्याने आपल्याला नेम धरून ज्या गोट्या माटल्या जातात त्या त्याच्याने आपला नेम हा परफेक्ट होतो आणि गोट्याही खेळतो ज्याच्या कारणाने आम्ही मधीत एक रिंग बनवतो ज्यात सर्व मित्रांनी मिळून गोट्या टाकायच्या असतात आणि त्या एक एक करून बाहेर काढायच्या असतात ज्या गो ज्या मित्रानी जास्त गोट्या काढले ते गोटे त्यांचे होतात आणि जे रिंगमध्ये गोट्या असतात ते का काढायच्या असतात त्याच्यामध्ये खूप सारे खेळ आहेत जसे की राजाराणी दहावीस तर ह्याच्यामध्ये काय होते राजाराणीमध्ये काय होते तर एक गल खोदली जाते त्याच्यात जर आपण गोटी टाकली तर आपण राजा होतो आणि दुसऱ्यांनी मारले तर परत लगेच राणी होतो आणि दहावीसमध्ये ज्याचे जेवढे जास्त गल होतील किंवा मारूनमारून जे पॉइंट होतील तो विजेता असतो आणि जो हारतो त्याच्यावर राज्य येतं आणि त्याला लंगडी वगैरे लाव खेळायला लावतात आणि आपले राज्य पूर्ण करून घेतले जाते